हां हो का अच्छा कोणत्या पाहिजे होत्या मॅडम तुम्हाला अच्छा हो का मग ठीक आहे ना पाठवते ना आत्ता दोनतीन कॉलेटी आली आहे मॅडम सध्या

तसं पण चालेल आणि तसं पण चालेल ऑनलाईन पण चालेल किंवा घरी आले तरी चालेल हो आहेत मॅडम या येऊ शकता ना तुम्ही घरी

हो नसेल तर एकसारखे लागेल तरी बोलवून देऊ शकते आहे सध्या आताच माल आलेला आहे हा हो बोलून देऊ शकतो हां अन् कोणते ड्रेस का हो रेडिमेट पण आहे वन पीस पण आहे ठीक आहे ना चालेल टाकते मी तुम्हाला संध्याकाळी ठीक आहे चालेल